मी वेजिटेबल सेलर बोलत आहेत ओके ओके कि किती प्रकारच्या तुमच्याकडे भाजीपाला असतात ओके ओके मग फ्रेश आहेत का फ्रेश आहेत ओ ओके ओके हो हो हो मला म्हणत आहे काय हवं आहे त्यामध्ये मला वांगी एक किलो हवं आहे टमाटर दोन किलो हवे आहे तुमच्याकडे पालक वगैरे आहे का हं ठीक आहे त्यामध्ये मला पालक पण एक किलो हवं आहे ओके आणि फ्रूटस् पण असतात का

ओके ओके तेच मला मला आंबे दोन किलो द्याल आणि चिकू एक किलो द्याल ओके आ आणि बनाना आहेत ना तर बनाना एक डझन द्याल

हो हो चालेल घरी आणून मिळालं तर चांगलंच गोष्ट आणि किती पर्सेंट डिस्काउंट मिळतं मग तसं

ठीक आहे आणि मग घरपोच सेवा आहे मग त्याला काही चार्जेस काही पैसे वगैरे पे करावे लागेल काय काहीच नाही हो ठीक आहे ना मी तुम्हाला पत्ता पाठवून देते ठीक आहे ठीक आहे मग ठीक आहे वेलकम